चौदा एप्रिल तारखेमुळे आम्ही बऱ्याच तऱ्हेचे जागोजागी झेंडे प्राप्त केले आणि जागोजागी निरनिराळे ठिकाणं तयार केले आणि चौदा एप्रिल हा कार्यक्रम साजरा करण्याचा असा की या भारताला स्वातंत्र्य जसं शिवाजी महाराजानं मिळवलं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं ज्यावेळेस त्याच्यावर अत्याचार अन्याय घडत होता त्यावेळेस त्याइनं शाळेच्या बाहेर राहून विद्या प्र प्रसन्न करून सर्व जनतेचा बौद्ध समाजाचा विजय करून दिला